मोठ्ठ झाड आहे आंब्याचं त्याच्यामधे आंब्याचं खूप वर्षापूर्वी आंबे आहे त्याला एक वर्ष आंबे खूप जास्त लागतात तर कधीकधी कमी लागतात पण एक वर्षाआड जास्तीतजास्त जांभ आंबे लागतात आणि वेली म्हटलं तर कारल्याचा वेल आम्ही लावतो कारल्याचा वेल त्याचे मग कारले येतील पिवळं फूल येतं नंतर मग त्याचे कारले बनतात छोटेछोटे त्याची मस्त भाजी बनतात तर ते शेंगांचे वेल लावतात त्याला वर्षभर शेंगा लागतात वालाच्या शेंगा म्हणतात त्याला वालाच्या शेंगा लागतात मस्त त्याची मग नंतर भाजी होते घरीच ते लावले वेल त्याचं मोठं असं एक कुंपण करायचं त्याच्यावर मग तो वेल जातो आडवा तिडवा आडवा तिडवा वेल आल्यानंतर त्याच्या त्याच्या मग त्या अशा शेंगा तोडून भाज्या भाजी केल्या जाते